हॅलो कोण बोलत आहे हां हां मी प्रिन्सिपॉल मॅडमच बोलत आहे बोला ना काय काम होतं हा ठीक आहे ना हां हां ना आहे ना चालू झाले आता सध्या तरी ॲडमिशना तुम्ही येऊ शकता हा आठ एक दिवस झाले ॲडमिशना सुरु होऊन आता तुम्हाला समजा के जी वन के जी टूची मुलांची पडेल पंचवीस हजार आणि के जी टूची तुम्हाला पडेल चाळीस हजारपर्यंत स्टाफ खूप सुंदर आहे आपला त्याच्याबद्दल काही विषयच नाही आहे आणि इतक्या छान टीचर भेटल्या आहेत मला याना खूप सुंदर शिकवतात मुलांना घेऊन चालतात त्यांची काळजी घेतात हसून हसून शिकवतात मुलांना त्रास देत नाही रागवत नाही खूप हसमुखतेनं मुलांना शिकवतात आणि मुलं इतके सुंदर शिकतात की ते मुलांचासुद्धा त्रास होत नाही हो हो स्पोर्ट्स वगैरे आहे ना आपल्या इकडे गेम्स आहे आपल्याकडे आठवड्यातून एकदाच असतो आपला शनिवारी असतो तो गेम शनिवारला हा शनिवारला असतो छोट्या मुलांची सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत शाळा असते हो सात ते बारापर्यंत त्याच्यात मधात सुट्टी पण असते मुलांना टिफिनची वगैरे सुट्टी देतात मुलांना खेळायला पण सुट्टी देतात थोडावेळ हा खूप छान स्टाफ पण खूप छान आहे माझ्या टीचर वगैरे खूप सगळ्याच सुंदर आहे व्यवस्थित हॅण्डल वगैरे छान करतात फी कमीच आहे मॅडम आता माझी तरी कमीच आहे इतर शाळेत तर याच्यापेक्षा जास्त आहे इथं म्हणजे असं म्हणायला नको हा मी असं म्हणायला नको पण शाळेचा म्हणजे स्टाफवर वगैरे टीचरचा प्रिंसिपलचा फरक पडतो ना त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत पण काय म्हटल्या मॅडम तुम्ही हो हो होते ना पेरेंट्स आता हफ्त्यातून एकदा होतो आपली बुधवारला घेतली जाते पेरेंट्स मीटिंग हो चालेल ना चालेल या नक्की हा हो ठीक आहे धन्यवाद